हॅलो मी नीलिमा महाकाळकर बोलत आहे केळजरवरून बोलत आहे मी मला फिरायला जायचं होतं बोर धरणला आम्ही सहाजणी आहे सहा जणं आहे हो लहान मुलं आहेत हो का आणि कशानी यायचं हं

हो

काही कमी

हां ठीक आहे

घुमण्यालायक तिथे काय पाहण्यालायक असं

हं पोहता वगैरे येते का मग तिथं पोहता वगैरे येते का जेवण का जेवण हो ना आणि जेवणाची व्यवस्था कश कशी काय राहते तिथे काय का हो का

उद्या हं ठीक आहे दहा वाजता